हो माझं पूर्ण नाव आहे रिद्दी संजय बोराडे आणि माझ्या परिवारामध्ये आम्ही पाचजणं आहोत ते म्हणजे माझी आई बाबा बहीण आणि भाऊ आता मला माझी एक जुळी बहीण आहे तर तिचं नाव आहे सिद्दी आम्हाला ओळखताना लोकांची फार गफलत होते म्हणजे त्यांच्या नावांवरून कन्फ्यूजन होतंच पण दिसण्यावरूनही होतं माझा भाऊ जो आहे तो लहान आहे तो चौथीत आहे माझी आई गृहिणी आहे आणि माझे बाबा बँकेत मॅनेजर आहेत आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं शिक्षण असं डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्सचा माझा कोर्स सध्या सुरु आहे आणि दहावीपर्यंत मी सन्मित्र मंडळ विद्यामंदिर या शाळेत होते जिथे मला शिक्षणाची आवड लागली त्यातून मला गणित हा विषय खूप आवडतो हे मला समजलं सायन्समध्ये मला थोडाफार इंटरेस्ट आहे हे पण समजलं त्याच्यावरूनच मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स हे निवडलं आहे इलेक्ट्रॉनिक्सची आवड ही मला लहानपणापासूनच होती कारण कुठले रिमोट वगैरे असतील आमच्या घरचे ते तोडून बघणं त्याच्या आतमध्ये काय असतं ते बघणं ह्याची क्युरिऑसिटी मला खूपच होती आणि डिप्लोमा मी निवडला कारण मला असं कळलं म्हणजे मी अशी ॲवरेज स्टुडंट आहे अगदी टॉप्पर अशी नाही तर ॲवरेज स्टुडंट असल्यामुळे माझ्याच्याने इंजिनिअरिंगच्या ज्या मोठ्या मोठ्या परीक्षा असतात त्या काय होतील असं मला काही वाटलं नाही म्हणून मी डिप्लोमा हा कोर्स निवडला डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स हा कोर्स मी प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक ह्या कॉलेजमधून करते आहे आणि माझ्या आजी आजोबांबद्दल सांगते थोडंफार ते गावी असतात आमचं गाव सांगली जतमधील शेगाव तिथे ते शेती करतात आणि माझ्या बहिणीबद्दल सांगायचं झालं तर ती पण माझ्याच वर्गात आहे ती पण डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स हाच कोर्स करते आणि माझे बाबा जे आहेत ते शिवकृपा पतपेढीमध्ये बँक मॅनेजर आहेत त्यांचं शिक्षण एल एल बी झालेलं आहे आणि मला पुढे होवून फार मोठी इंजिनिअर व्हायचं आहे माझं स्वप्न आहे की मी देशासाठी कुठलंतरी छान असं एक मस्त प्रोडक्ट बनवावं ज्याचा देशाला फार उपयोग होईल आणि त्याच्यात माझ्या प्रोडक्टमुळे देशाची प्रगती होईल आणि अजून आम्ही कधी कधी आम्ही परिवार मिळून खूप छान असे सण वगैरे साजरे करतो आमच्या गावी गणपती बसतात त्याच्यामुळे आम्ही गावाला जातो दहा दिवसाचा गणपती असतो मग त्यात खूपच मजा येते माझे काका काकू आहेत माझ्या परिवारात ते पण असतात आम्ही सगळे भावंडं मिळून खूप मस्त मजा करतो आमच्या गावाला शेती पण आहे ते शेती करण्याची जी मजा असते आता आम्ही आधीपासूनच मुंबईत असल्यामुळे आम्हाला शेतीचं फारसं असं काही माहीत नाही पण माझ्या आजी आजोबांनी आम्हाला खूप शिकवलं आहे आणि गावाला विहीर वगैरे आहे तिथे आम्ही पोहायला शिकलो माझे जे लहान भावंडं आहेत त्यांना हस्तकलेत किंवा चित्रकलेत फार आवड आहे आणि मलाही आहे तर मै मी जे प्रॉब्लेम्स फेस केले चित्रकला वगैरे शिकताना ते त्यांना होऊ नयेत म्हणून मी त्यांना मदत करते त्यांना शिकवते माझा जो छोटा भाऊ आहे त्याला गणितात वगैरे कमी मार्क वगैरे येतात तर ते ते मार्क वाढवण्यासाठी मी त्याला गणित हा विषय शिकवते शाळेत माझे फार आवडते शिक्षक होते ते म्हणजे पाटील सर ते आम्हाला भूगोल शिकवायचे त्यांच्यामुळे मला भूगोलाची आवड लागली सो तोही विषय मला आवडतो आणि आम्ही फॅमिली फॅमिली खूपच मजा करतो आम्ही कधीतरी फिरायलाही जातो कुठे बाहेरच्या देश बाहेरच्या देशात तर अजून जाणं झालं नाही पण दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तिथलं खाणं पिणं बघणं तिथली संस्कृती काय आहे ते बघणं माझ्या बाबांना खाण्याची वगैरे आवड आहे त्याच्यामुळे आम्ही खाण्यासाठी फार फिरत असतो माझ्या आईला कपड्यांची आवड आहे तर ते क वेगवेगळ्या राज्यांमध्ये कसे कपडे वापरले जातात ते काय काय कपडे असतात तेही आम्ही जाऊन बघतो मी मोबाईलवरून माझी आई मला फार ओरडत असते की तू मोबाइल वगैरे खूप बघतेस पण मोबाईलचा वापर मी चांगल्या कामांसाठी करते आता चित्रकला हे मला फार काही येत नव्हतं पण चित्रकला कशी करायची नक्की त्याच्या स्टेप्स काय असतात ते सगळं मी मोबाइलवर बघूनच शिकले आणि आमच्या फॅमिलीला आम्हाला एकत्र वेळ घालवायला खूप आवडतो तर तो वेळ घालवण्यासाठी कधीतरी आम्ही पिच्चर बघायला जातो आम्हाला मराठी पिच्चर बघायला खूप आवडतं तर आम्ही ते पिच्चर्स वगैरे बघतो आणि माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत आम्ही घरात घराच्या जवळच आम्ही पाचजणी आहोत तेच आम्ही सगळेजण मिळून खूप छान सण वगैरे साजरे करतो तेही आमच्या परिवारातलेच आहेत म्हणजे फारसे असे काही लांब नाही आम्ही एकाच मजल्यावर वगैरे राहतो तर आणि कॉलेजमध्ये पण माझे काही फ्रेंड्स आहेत जे घरी वगैरे येतात आमच्या कॉलेजमध्ये खूप वेगवेगळे उपक्रम लाब राबवले जातात ज्याच्यात आम्ही सहभाग घेतो त्याच्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळतं आणि मला इलेक्ट्रॉनिक्सची फारशी अशी आवड नव्हती पण माझ्या कॉलेजमुळे मला ती लागली आणि त्याच्यासाठी मी कॉलेजचे फार फार आभारी आहे आणि हेच होते मी थँक्यू